लहानपणी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मी सहभाग घेतला होता त्यामध्ये अनेक कलांचं सादरीकरण करण्यात आलं होतं मी नृत्य यामध्ये या कलेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला त्यावेळी मला माझ्या शिक्षकांनी अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केलं त्यावेळी मी कथ्थक या नृत्यामध्ये पार्ट सहभाग घेतलेला होता माझ्यासोबत माझे सहभागी मित्र मैत्रीणसुद्धा होते आणि माझ्या मैत्रिणींनी आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून एक छान असं गाण्यावरती नृत्य सादर केलं होतं मग हळूहळू मला त्यामध्ये आणखी रुची प्राप्त झाली ज्यावेळी मी वर्ग पाच वर्ग सहामध्ये गेले त्यावेळी सुद्धा मी माझ्या मैत्रिणींबरोबर खूप छान छान ठिकाणी नृत्याचे सादरीकरण केले माझ्या मैत्रिणींबरोबर मी नृत्य सादर करायला अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा गेले आणि अशा प्रकारे लहानपणापासूनच मला नृत्याची अतिशय जास्त प्रमाणात आवड निर्माण झाली त्यामध्ये मला खूप जास्तं बक्षीसं सुद्धा प्राप्त झाली